जासिज दा जास्तीत जास्त लोकांना कला किंवा हस्तकला याचा आस्वाद घेण्यासाठी सरकारने असे संस्था ओपन केलेल्या आहेत तर बऱ्यापैकी जिल्हां जिल्हया ही संस्था चालते ह्या संस्थामध्ये लोकांना त्यांची आवडती कला त्यांना शिकवली जाते त्या कलांमध्ये बघायला गेलं तर आर्ट आर्टमध्ये वारली पेंटिंग्ज खूप साऱ्याचं चित्रकार किंवा मग मातीचे पॉट मातीचं हे बनवणे मूर्त्या बनवणे आणि मग नृत्य शिकवणे ह्या अशा कला आहेत त्या मग लोकांना शिकवल्या जातात त्या कलांमध्ये लोकांना खूप काही शिकायला मिळतं अशा सरकाराने ह्या अशा विभागांना म्हणजे विभागी विभागी असे हे संस्था बनवल्या गेल्या आहेत तिथे मोफत आपण जर नोंदणीकरण केलं तर आपल्याला शिकायची इच्छा आहे तर मोफत आपल्याला हे शिकायला मिळतं